हां बोला बरं बरं आहे ना हो आहे ना बस्ता हां हो परवाच आला आहे बघा नवीन हां हां मिळून जातील न मिळून जातील हो हो आमच्या इथं छान रेट आहे तुम्ही येऊन पहा मिळ मिळून जाईल तुम्हाला काय काय पाहिजे म्हणलात ते लिस्ट एकदा पाठवून द्या अजून मग तसं आम्ही भाव पाठवते तुम्हाला हो आहेत ना चारशे रुपयापर्यंतचा जोडा पडेल बघा चारशे रुपयाला हां चार ते पाचशेपर्यंत जाईल हो हो खूप छान आहेत हे सिल्क कुठले म्हणजे बरेच सिल्कमध्ये आहेत आंध्र सिल्क आहे प्युअर सिल्क आहे तुम्हाला कुठल्या पाहिजेल हो आहेत ना कांजीवरम आहेत साधे कॉटन आहे साधं कॉटन आहे काठापदराच्या आहेत या तुम्ही बघून घ्या नाही ना पैठणीच्या किंमत सतरा ते वीसपर्यंत आहे हजार सतरा ते वीस हजारापर्यंत जाईल हं तुम्ही या तुम्ही भेट द्या मग आपण ठरू ना तुम्हाला जे पसंत पडलं तुम्ही बघा पसंत पडल्यावर तुम्हाला काही कमी जास्त करण्यात येईल ना कॉटनच्या साड्या साध्या कॉटनच्या साड्या पाचशे सहाशे रुपयापर्यंत पडतील हा तुम्ही या येऊन बघा तुम्ही पाऊन पहा नाही हो नाही आम्हाला सुद्धा परवाच माल मागवला नं तर आम्हालाच आता देणं आहे खूप त्यामुळं नगदी असेल तरच विचार करा हां हां ते तसं करता येईल पण माल हा तुम्ही नगदीच घेऊन जा जाऊ शकताल आमची पण मंदी आहे त्याच्यामुळं हां तुम्ही या दुकानात आपण ठरवू ठीक आहे ओके मग या